वेगवेगळ्या ऋतूंमध्ये आमच्या परिसरात हवामान त्या ऋतूप्रमाणे असतं जसं उन्हाळा म्हटलं की उन्हाळा पावसाळ्यात पाऊस पडतो हिवाळ्यात थंडी वाजते वसंत किंवा शरद ऋतू म्हटलं म्हटलं तर वसंत ऋतूनुसार जे हवामान असायला हवं ते असतं पण गेल्या काही वर्षांमध्ये आम्हाला ह्यांच्यात बदल दिसले कारण उन्हाळ्यामध्ये जेवढं ऊन तापायला हवं त्याच्यापेक्षा कितीतरी प्रमाणात जास्त ऊन आमच्या भागामदे तापत तसं तर आम्ही ज्या भागामध्ये राहतो तिथे ऊन उन्हाळाच जास्त ऊन असतो ज्या आम्ही उष्णकटिबंधी वातावरणात राहतो आणि तिथे सर्वात जास्त कडक जो असतो तो उन्हाळा असतो आणि थंडीमध्ये थंड थंडी खूप पडते पण आमच्या तिथे बघितलं आम्ही या काही गेल्या काही वर्षांमध्ये उन्हाळामध्ये ऊन खूप तापतं पण थंडीमध्ये जेवढी थंडी आम्हाला चार महिने थंडी हिवाळा असतो पण सध्या आम्ही तो फक्त एक महिना एक महिनाच अनुभवतो कारण हवामान बदल्यामुळे विविध जे ऋतू आहेत त्यामध्ये पण बदल जाणवतं फक्त उन्हाळा्या उन्हाळ्यामध्येआम्ही एक अनुभवलं आहे की उन्हाळ्यामध्ये जेवढं ऊन आम्ही नॉर्मली आमच्या भागामध्ये अनुभवचं की एवढं ऊन तापतं त्याच्यापेक्षा कितीतरी पटीने जास्त हवान हवामान बदलामुळे तापायला लागलाय उन्हाळामध्ये उन्हाळा कडक असतो पण त्यापेक्षाही कितीतरी पटीने जास्त इथे ऊन तापायला लागला आहे आणि पावसाळ्यामध्ये तर अतिशय खूप पाऊस येतो जे पावसाचे महिने आम्ही आपण सामान्यपणे म्हटले आहे की चार महिने आपला भारतामध्ये पाऊस असतो जून ते सप्टेंबर पण तो आम्ही दोन महिन्यातच इतका पाऊस बघून घेतो की बाकीचे जे दोन महिने असतात त्याच्यात पाऊस ऐ तो ना ऐ तो न येण्यासारखाच असतो दोन महिन्यातच चार महिन्याचा पाऊस पडून जातो आणि तस त्याचप्रमाणे उन्हाळ्यामध्ये पण दोन महिन्यातच इतकं ऊन तापतं की जे चार महिन्याची पूर्ण कसर पूर्ण करतं आणि सोबतच हिवाळ्यामध्ये जो सप्टेब सप्टेबर किंवा ऑक्टोबर नंतर जी ही थंडी पडायला हवी फक्त ती ती डिसेंबर महिन्यात आम्हाला अनुभवते जी आम्ही दिवाळीच्या दिवाळीच्या पिरेडमध्ये आम्ही ती हे थंडी अनुभवायचो ती आता सहसा आम्ही अनुभवतच नाही अ हि हि हिवाळ्याच गोष्ट केलं तर हिवाळ्यामध्ये आम्ही थंडीचा जो अनुभव असतो तो फक्त हिवाळा डिसेंबरमध्ये घेतो आणि ती पण काही अशी जी गुलाबी थंडी म्हणतेे ती थंडी नसते तिथे बोचरी थंडी आम्ही अनुभवतो जी हवामान बदलामुळे आम्हाला जी आतापणे सामान्यपणे परिसरातील ऋतूंमध्ये हा फरक जाणवायला लागला आहे आणि यामुळे जी पिकं वेळोवेळ यायला हवी म्हणजे जर जून मध्ये पाऊस येतो जो मिर मिरगाचा पिरिेयड म्हणतो जे सात जून नंतर आपला सहसा महाराष्ट्रामध्ये पडतो पाऊस पडतो तर तिथून पीक पेरणीला सुरुवात होते पण आमच्या तिथे बघितलं आता की पावसाळ्याचा जो पीक पेरणीचा का काळ असतो तो आता पुढं गेलाय जो सात जून नंतर व्हायचा तो पंधरा जून सोळा जून वीस जून नंतर आम्ही अनुभवतो की बा तेच्यानंतर लोकं पेरणी करतात अशा प्रकारे विविध घटनांनुसार आम्हाला कळालंय की ऋतू जे आम्ही बदल बदलतांनी बघितलं आहे की जे सामान्यपणे ऋतू आम्ही अनुभवायचो अगोदर आता ती आता ते ऋतू इतेे नाही अनुभवले जातात जी जो पिरिड आम्ही अगोदर ठेवला होता की इथून इथपर्यंत उन्हाळा इथून इथपर्यंत पावसाळा इथून इथपर्यंत हिवाळा तो पूर्ण मिक्स झाला केव्हाही ऊन तापत केव्हाही पाऊस येतो केव्हाही थंडी जाणवते